मला चित्रकला ही खूप आवडते मला लहानपणापासून चित्रं काढायस खूप आवडतंय आद मला ल लहानपणापासून चित्रं काढून शाळेत पहिला नंबर यायचा प्रत्येक अभ्यासक्रम देताना चित्रं का चित्रकलेत मला सर पैकीच्या पैकी मार्क द्यायचे कार्टून वगैरे बघून चित्रं काढायला खूप आवडायचं मी इतर स्पर्धेतही भाग घ्यायचे चित्रकलेत मला प्रत्येक स्पर्धेत भाग घेतल्यावर फस्ट प्राईज मिळायचं त्यामध्ये चित्रकला सोबतच मला रांगोळी मेहंदी हेही काढायला खूप आवडतं डिझाईन मग डिझाईन वगैरे काढायला खूपच आवडतं प्रत्येक लग्नात वगैरे मला मेहंदी काढायला बोलवतात रांगोळी प्रत्येक कार्यक्रमात सणात वगैरे मी रांगोळी काढायला पुढे असते रांगोळी वगैरे खूप मला सुंदर काढता येते त्यामुळे मला चित्रकला हा माझा फेवरेट विषय आहे आणि तो मला कायमच आवडेल